पंधरा दिवसांपूर्वी जे माझ्या मुलींनी दोन कुरतीज बोलवल्या होत्या जेव्हा तो फोटो पाहिला आम्ही ऑनलाइन तेव्हा आम्हाला तो खूप चांगला वाटला पण प्रत्यक्षात जेव्हा प्रॉडक्ट आमच्या हातात आलं तेव्हा ते पाहिल्या नंतर आम्हाला ते काय विशेष आवडलं नाही दोनच दिवसानंतर तो ड्रेस जेव्हा धुवायला टाकला तेव्हा त्याचा रंग एकदम फिडक होऊन गेला म्हणजे आमची ती जी खरेदी आहे ऑनलाइन केलेली ती अगदी आम्हाला पाण्यात गेल्यासारखी वाटली